सिंधुदुर्ग हा एक पर्यटन स्थळ आहे तिकडेच मला किंवा सगळ्यात जास्त पर्यटन असणारं स्थळ म्हणजे आपला समु सिंधुदुर्गाचा किनारपट्टा समुद्री किनारपट्टा त्याच्यात विशिष्ट करून त्याच्यात विशिष्ट करून भोगवे आणि खवने हा किनारपट्टा खूप सुंदर किनारपट्टा आहे तिकडे तुम्ही बघशाल तर आता पावसाळा जसा गणपती वगैरे गेले दसरा वगैरे गेला की डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या वेळेत तिकडून पर्यटक चालू होतात तेव्हापासून पर्यटक यायला चालू होतात आणि भोगव्यात तुम्ही बघशाल तर भोगवे सगळ्यात सुरक्षित बीच अंघोळ करण्यासाठी सर्वात सुरक्षित बीच आहे तुम्ही मधोमध जरी गेलात तरी बुडनार नाही असा एकदम सुरक्षित बीच आहे भोगवे तसंच खवन्याला बघायला गेलात तर खवने असा डो एका बाजूला मध्ये समुद्र आणि एका बाजूला खडकं ह्याच्यामुळे तो एक सुंदर एक आगामी स्थळ होतं तिकडे खूप लोकं आपले पार्टी जेवण वगैरे करायला जातात माडांच्या सावलीखाली ते लोकं जेवण बिवन करतात तिकडे परत बोटिंग व बोटिंग व वेगवेगळे कायाकिंग असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट असल्यामुळे सुद्धा तिकडे गर्दी भरपूर असते साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर नवेंबर डिसेंबर आणि एप्रिल मे आणि जूनची सुरुवात ह्या ह्यावेळी पर्यटक भरपूर असतात